खेळ हा असा विषय झालाआहे जो आता इम्पॉर्टन्ट झालेला आहे पहिले आपण शाळेत शिकत होतो तो खेळ हा एक्स्ट्रा क्लासेस म्हणून ओळखला जात होता पण आता खेळ हा मेन क्लास मेन सब्जेक्ट झालेला आहे खेळामुळं काय होतं आहे की मॉइ मिलिटरी कोट्यात पोलीस कोट्यात खेळामुळं वेगळे वेगळा कोटा राहतो नेव्हीमध्ये वेगळा कोटा राहतो खेळ खेळूनसुद्धा आपलं करिअर आपण घडवू शकतो एम एस धोनी हा क्रिकेट खेळत होता क्रिकेट खेळता खेळता त्याला टी सी टी सी म्हणून तो लागला आणि आज एम एस धोनी एक मोठा क्रिकेटर आपण समजू शकतो का एक करिअर घडवलेलं मोठं क्रिकेटर क्रिकेटमध्ये करिअर घडवलेलं एक मोठा क्रिकेटर झालेला आहे